नृत्य पाहण्यासाठी प्रेक्षक येतात नृत्य ही एक कला आहे त्याची सादरीकरण ही सुद्धा एक कला आहे नृत्यामध्ये लयबद्धता असते तुमच्या चेहऱ्यावरच्या छटा भाव आणि अंगविक्षेप तुम्ही कसं करता आणि त्यामुळे प्रेक्षक तुमच्याकडे कसे आकर्षित होऊ शकतात हे सर्व नृत्य करणाऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतं आता तो जिकडनं म्हणजे ज्या व्यक्तीकडनं किंवा संस्थेकडनं शिकला आहे आणि त्यांनी त्यामध्ये किती त्याचं इंटरेस्ट घेऊन वेळ दिला आहे आणि त्याच्यामध्ये किती क्षमता आहे यावरती सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता असते त्यामुळे नृत्य ही लोकांमध्ये अनेक भावना जागृत करू शकतात त्यांचं आकर्षण तुम्ही वाढवू शकता हे सर्व नृत्य करणाऱ्या कलाकारावरती अवलंबून असतं त्याच्यात भरपूर ताकद आहे असेही मला वाटतं